हो मी कला प्रदर्शनीमध्ये गेली होती चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंतीला प्रदर्शनी भरली होती इंदोरा मैदानामध्ये तिथे अनेक प्रकारचे विविध मूर्तीयाँ ब भगवान बुद्धाचे बाबासाहेब आंबेडकरचे मूर्तीयाँ व पुस्तके व कलाचे असे सौंदर्य प्रस्तुत केले होते ते मी पाहून अधिक आकर्षित झाले आणि मी असे असे मूर्त्या बगितली असे असे कृतियाँ बघितली जी मी ना जीवनामंदी कधीही कुठे बघितली नाही होती मूर्त्यामध्ये अनेक परताये कृतियाँ व कला यांना घडलेली भगवान बुद्धाची सुंदर सुंदर मूर्तीयाँ बघायला भेटली बाबासाहेबचे बी खूब लांब उंची व हातात घेतलेले पुस्तकाची एक आकर्षक असे मूर्त्या तयार केलेले प्रदर्शनी भरलेली होती अन् अलग अलग प्रकारचे बुद्ध भगवानाचे आकृतीयाँ वम् मौन धारण करताना कृतियाँ आकृती दिसून पडली होती ती मी भावो पाहून सन्यानी खूप भावूक झाली आणि असा वाटला की असा जगामंदी इतकी सुंदी कृतीवालेय प्रदर्शनी मी ना कधीच बघितला नाही